आता आपल्या राज्यातील लोकं पारंपरिक संस्कृती आहे ती सांभाळताना मोबाईलचा खूप उपयोग होतो म्हणजे व्हिडिओ करून ते युटुबला पोष्ट केल्यानंतर त्यांना चांगला इंकम सोर्स अवेलेबल झाला आहे म्हणजे माझी संस्कृती सपोज एखादे मी ठाकर समाजाचा आहे तर त्यामध्ये माझी कळसूत्री बाहुल्यांचा खेळ असेल लेदर पपेट असेल हे जर मी युट्युबला टाकलं तर लोकं ते आवडीने बघतात त्यामुळे असं काही नाही मला दारोदारी जाऊन माझी संस्कृती माझी कला सादर केली पाहिजे त्यामुळे मला असं होतं की मी व्हिडिओ करून तो युटुबला टाकल्यानंतर त्याचे व्युज वाढल्यानंतर मला पेमेंट येते आणि तो एक ॲडवांटेज झाला आहे मला की सध्या मोबाईल आल्यामुळे मनोरंजनाचे आधुनिक साधनं निर्माण झाली त्याच्यामुळे ते एक लोकं काहीजण मोबाईलवरती सुद्धा बघतात टिवीवरती सुद्धा बघतात त्यामुळे हे एक खरंच चांगलं व्हर्जन आपल्याला मिळालं आहे ज्यामुळे आपल्याला लोकांच्या दारात जाऊन काही विकायची गरज नाही आपण युटुबला टाकल्यानंतर लोकं ते बघितल्यानंतरही आपल्याला पेमेंट